राज्यातील कृषी क्षेत्रांमध्ये आजकाल तंत्रज्ञानाचा वापर बऱ्याच प्रमाणात होताना आपल्याला दिसतो आहे आता हा जो ट्रेंड चाललेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आणि शेतीलासुद्धा बराच फायदा होत आहे कारण की जे काही डिजीटलायजेशन झालेलं आहे जे होत आहे त्यामुळे शेतीविषयी नवीन नवीन माहिती सांगितली जात आहे शेती कशाप्रकारे करायची कुठली बी बियाणे वापरायची कोणते खतं वापरायची ज्यामुळे शेतीला आपला फायदा होईल आणि आपल्याला जास्त उत्पादन घेता येईल आणि आपल्याला कुठले जैविक तंत्रज्ञान वापरायचे आहे तर कुठली ऊर्जा वापरायची ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता ऑनलाइनद्वारे किंवा डिजीटलायजेशनद्वारे सांगितल्या जात आहे याची सर्व शेतीची पूर्ण माहिती दिली जात आहेत त्याचे वर्ग होतात तर त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना बराच फायदा होत आहे आणि यामुळे आपल्या कृषी व्यवस्थेलासुद्धा बराच लाभ होऊन राहिलेला आहे दिवसेंदिवस आपली आपले शेतकरी वर्ग जो आहे त्यांची प्रगती करत आहेत